मी प्रीती बोलते आहे श्रेया टेलर्स का अच्छा मी तुमची मी तुमची कस्टमरच आहे पूर्वी तुमच्याकडून काही कपडे वगैरे शिवून घेतले होते तर आत्ता मला जरा स्वतःला जॉबसाठी म्हणून एक नवीन पद्धतीचं पॅन्ट शर्ट असं पाहिजे आहे ट्रेडिशनल म्हणजे त्या कंपनीत असं सांगितलं आहे आम्हाला तो युनिफॉर्म म्हणून तर तुम्ही शिवू शकता अच्छा अच्छा तर आम्हाला निळ्या कलरचं नाही मला म्हणजे सुती तर नकोच आहे बट हां पॉलिथिन वगैरे चालेल आणि असं टीशर्ट कसं इन करायचं आहे हां त्याचसाठी मी हां काय म्हटलात हां हां फार लाँग नको आहे अबॉव नी असा असतो तो आणि कसा इन करता येण्यासारखा तर कापड मग तुम्हाला कधी आणून देऊ कुठून आणून देऊ देऊ शकते किंवा तुमच्याकडं असलं तरी मला तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर मला त्याचं रंग आणि पोठो तसा पाठवून द्या आणि प्राईस किंमत त्याची किती ते सांगा म्हणजे मला त्यातल्या मी निवड करून तुम्हाला प गुगल पेने तुम्हाला पैसे पाठवून देऊ शकते आणि पण साई माप घ्यायला यायलाच पाहिजे ना तुमच्याकडं मागच्या वेळेच्या आता तुम्ही जे कपडे शिवून दिलेत ते आता मला नाही साईजला बसत तर त्यामुळं मला आता

बरं बरं पण आता ते कधी तुम्ही परत देणार शिवून मला ते मला पाहिजे कारण तुमच्याकडं खूप चकरा मारावं लागतं तुम्ही फार उशीर करता हो तुम्ही चांगल्या शिवता ही गोष्ट खरी असली तरी तुमच्याकडे चकरा खूप मारावं लागतात मला

म्हणूनच मी अगोदर तुमच्याकडून खात्री करून घेताय की किती दिवसात मला देणार नाही कारण मला इंटरव्ह्यूला जायचं आहे पुढच्या आठवड्यात त्याच्या आत होणार असेल माझा एक तारखेला आहे तर त्याच्या आत होणार असेल तर नक्कीच सांगा नसेल तर तुम्ही मला अगोदरच त्या कल्पना दिली तर मला जरा बरं होईल कारण त्याप्रमाणे बरं मग आणि कापड पण मग तुमच्या दुकानातलं अगोदर बघते मी माप द्यायला जेव्हा येईन ना कधी येऊ माप द्यायला मी परवा न नक्की सांगा कारण मला वेळ नसतो आणि तुम्हालाही म तुम्ही असं नको उद्या येऊ किती वाजता किती वाजता येऊ हां चालेल मग चार वाजता येते मी आणि मग माप हां मला कपडे दाक म्हणजे कापड दाखवा मी ते त्यातले निवड करेन आणि मग त्याप्रमाणे माप घेतलं की मला बरोबर वेळेला सांगितल्याप्रमाणे देणार अशा अपेक्षानंच येते मी तुमच्याकडं

ओके येस उद्या चार वाजता येते मी ओके ठीक ओके भेटूया ओके हां